संभाजीनगर धाराशिव बीड लातूर चौसाळा तेरखेडा येडशी आळणी तुळजापूर आंबेजवळगा शेकापूर सोलापूर मंगळवेढा बारशी वैजापूर खामगाव अमरावती नाप नागपूर यवतमाळ शेगाव शिर्डी